मराठी भाषावर तिच्या इतिहासावर लई भारी परिणाम पडलेला आहे त्याच्यात कसं आहे आता कुठेही गेला तर जास्त तर हिंदी चालते त्याच्यानं माहीत नाही पडत का कुणी यू पीचा आहे बिहारचा आहे महाराष्ट्राचा आहे कोण ऑदर स्टेटचा आहे माहीत नाही पडत आणि मराठी भाषा कसं आहे एक फीलिंग आहे त्याला सांगण्यामुळे एक फीलिंग मिळते बाहेर आणि माहीत पडते का बा हे माणूस जोडून आहे मराठी भाषा चांगली भाषा आहे अन् ही दुसरी भाषा आल्यावर कसं आहे आता आपले ऑल इंडियामध्ये हिंदी आणि इंग्लिश जास्त चालते मराठीचं प्रमाण लई कमी झालेलं आहे पहिले कसं होतं बाहेर पहिले कसं होतं कमी होतं गावाला जुळून सिटीला जुळून तर आपलाही चालत होती मराठी आता कसं आहे मराठी एकदम कमी झालेली आहे